मैत्री ट्रॅव्हल्स हां मी संपदा बोलतीय मला ठाण्यामध्ये तुमचं ऑफिस आहे ना तर मला ठाण्यातल्या येऊरच्या जंगलात तिथे फिरायला यायचं होतं तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगू शकाल ना तुम्ही कसं या हां आम्ही आठ ते दहा जणं आठ ते दहा जणं असू आणि आम्ही पुण्याहून येणार आहो तर बाय बस तर यावं म तुमच्याकडनं काही सोय होते का तशी ट्रॅव्हल करणं तुमचा अच्छा बरं समजा बरं ठीक आहे आम्ही आमच्या वेळीक आ आमच्या वाहनाने तिथे आलो तर तिथे आल्यानंतर तुमचा गाईड वगैरे मिळेल ना आम्हाला

अच्छा आणि हां आणि कसं लांबून आम्ही येणार तर तिथे काही खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणजे हॉटेल्स वगैरे आहेत ना त्या एरियात चांगले हां बरं हां बरं हां अच्छा आणि आता आमच्या ब हां बरं हां बरं ठीके ठीके हां तेथं बरोबर आहे पर्यावरणाच्या दृष्टीने हां तेच मला आणि कचर हां आता आमच्याबरोबर समज स काही ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत तर मं तिथे आतमध्ये तो प्रचन मोठा एरिया असते ना आ जंगल आहे म्हणजे मग तिथे काही त्यांचे सोय वगैरे आहे का होऊ शकते का तिथे

हां ते सगळं हां मी तुम्हाला कळवते लवकरच कळवते ओक ओके थँक्यू थँक्यू हा ना बाय